मी ज्या भागात राहते तिथे गुन्हेगारी तेवढी नाही आहे पण काही र रस्ते रहदारी मध्ये वगैरे खूप प्रॉब्लेम असतात जसं की रस्त्यावर खड्डे वगैरे हे सगळ्याच ठिकाणी असतात गुन्हेगारी इकडच्या भागामध्ये फार कमी आहे आहे नाही असं नाही पण आहे कमी आहे पण फार क फार कमी प्रमाणात आहे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न म्हणायचा तर फक्त रस्त्याची सुधारणा केली तर बरं होईल आणि पोलिसांकडे आधुनिक तंत्रज्ञान आलं तर बरं होईल कारण इकडे टेक्नॉलॉजी तेवढी डेवलप नाही आहे अजून जेवढी बाकीच्या शहरांमध्ये आहे पण असं मला असं वाटतं की जर पोलिसांकडे अजून सुधारित यंत्रणा आली तर ते गुन्हेगाराला लवकर पकडू शकतील आणि इकडे सुद्धा जरी गुन्हेगारी कमी असली तरी थोड्याफार प्रमाणात काही दुर्घटना घडतातच काही क्राईम्स होतात त्याच्यामध्ये पोलिसांना टेक्नॉलॉजीची फार मदत होईल जर त्याचा नीट वापर केला गेला तर आणि आणि मला असं वाटतं की खड्डे वगैरे बुजवलेत रस्त्यावरचे तर अपघात वगैरे सुद्धा टळतील कारण इथे पावसाळ्यामध्ये दरडी वगैरे कोसळण्याचं फार प्रमाण जास्ती आहे त्यामुळे मग मला असं वाटतं की त्यामध्ये एक बदल करता येईल